हॅलो समीक्षा ट्रॅवल्समधून बोलत आहात का मला विचारपूस करायची होती हां तर आमची पुढच्या महिन्यात आम्हाला आमच्या परिवाराला एक ट्रिप काढायची होती आमची सर्वांची तर आम्हाला महाराष्ट्रदर्शनमध्ये म्हणून एक महाराष्ट्रदर्शन असं एक ट्रिपला जायसाठी आम्हाला हवं होतं तर तुम्ही मला सांगू शकतात का की काय आहे असं महाराष्ट्रामध्ये जे आम्ही फॅम म्हणजे पूर्ण परिवार मिळून फिरू शकतो तुमच्या एजन्सीमधून हां तर हां आम्हाला कमीतकमी दहा दिवसांची हवी आहे

अच्छा

नाशिकमध्ये काय आहे

अच्छा म्हणजे सर्व धार हां आणि मुंबई पुणेमध्ये काय फिरण्यासारखं

अच्छा हां चाल आणि पुण्यात

हां हो तर तुमचे काय चार्जेस आहेत म्हणजे टूर त्या ट्रॅवल्सचे एवढे दिवसाचे दहा दिवसाचे समजा आम्हाला सगळे करायचे असेल एकसाथ

डिस्काउंट मिळेल म्हणजे किती प पर माणसांवर डिस्काउंट आहे म्हणजे दोन दोन मुलं आहे दोन लहान मुलं आणि बाकीचे फक्त म्हणजे मोठे आहेत तरूण आणि आहेत तीस चाळीस वर्षाची तरी

हां हां हां ह्याचं पॅकेज कितीचा असतो पूर्ण दहा

हां चालेल हां उत्तम

हां मी आजच तुम्हाला पाठवते माझं सर्व डॉक्युमेंट्स वगैरे हां वॉटसॲप करते

हां माझ्या व्हॉट आहे आहे माझ्याकडे हो चालेल

हो हो चालेल हां थँक्यू